आपल्या भारतामध्ये तीन ऋतू असतात एक उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा उन्हाळा हा उन्हाळा हा ऋतू मा मार्चपासून मे महिन्यापर्यंत जून महिन्यापर्यंत असतो पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असतो आणि हिवाळा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी याच्यात असतो आणि या दिवसांमध्ये पूर्ण भारतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची कमी असते पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी अति प्रमाणात पाऊस पडतो काही ठिकाणी खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो अशा प्रकारचं वातावरण आणि हिवाळ्यात तर जम्मू काश्मीरसारख्या जागेमध्ये खूप सारा बर्फ पडतो परंतु इकडे साऊथमध्ये किंवा मध्य भारतात अजिबात बर्फ पडत नाही परंतु थंडीची लहर कायम स्वरूपी असते